आवाज थकलेला असेल किंवा त्यात कर्कश्शपणा आलेलं असेल तर सर्वप्रथम गळ्याला आराम दिला पाहिजे आणि पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे पाणी मात्र ते रूम टेम्परेचरला असायला हवं थंड पाणी पिता कामा नये आणि वरच्या पट्टीत किंवा ओरडून बोलणं टाळावं त्याचबरोबर शक्यतो रेस्ट घ्यावी गळयाला आराम द्यावा त्यामुळे मग आवाज पुन्हा सर्वसाधन होण्यास मदत होईल